शेतकरी त्यांची जनावरं सुरक्षितपणे आणि मानवतेने प्रक्रिया सुविधांमध्ये नेले जातील याची खात्री त्यांच्या काळज काळजी आणि त्यांचे व्यवस्थापन होऊन घेतली जाते बऱ्याचशा वेळेस व्यवस्थापनात काय अडचणी आलं असता जनावरांच्या त्याच्या तब्येतीवर का परिणाम होतो त्यामध्ये सांडपाण्याची व्यवस्था मलमूत्र विसर्जनाची व्यवस्था ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि पुरेशी जागा त्यांना फिरण्यासाठी द्यावी कारण की प्रत्येक वेळेस जनावरांना क कोंडून किवा बांधून ठेवल्यास त्यांचे त्यांची त्यांचं शरीर हे म मुबलक प्रमाणात फिरत नाही आहे त्यामुळे त्यांचा बराचसा ताण हा वाढतो व त्यानंतर जास्त गर्दी असेल तर त्यांना प्राणवायू व या गोष्टीत अडचणी येऊ शकतात त्यांचा तणाव कमी करण्यासाठी त्यांना मुक्त गोठा किंवा थोड्या वेळासाठी मुक्त चरण्यासाठी सोडणे गरजेचे आहे